सुरुवातीचा ऋतू म्हणजे पावसाळा आणि या पावसाळ्यामधे जेव्हा आपण वनस्पती पेरतो आपलं जे पीक राहतं त्याला योग्यरित्या वाढलं पाहिजे म्हणून त्याचं ते व्यवस्थित त्याला खतपाणी घालणे आणि त्याच्या आजूबाजूचं तण गवत हे साफ ठेवणे त्यामुळे पीक चांगलं जोमात वाढेल चांगल्या पद्धतीचं त्याला फुटवे निघाले पाहिजे त्याकरिता त्याला चांगलं खत टॉनिक हे देणं खूप गरजेचं असते आणि ते देतात त्या जास्त पाण्याचा अति झाला तरी बुरशीचा खूप अटॅक तिथे येऊ शकतो म्हणून त्याला एक बुरशीनाशक पण देणं गरजेचं असतं अशी आपण खर्रब खबरदारी त्याची घेतो त्याच्या आजूबाजूचं गवत काढतो आणि जे जास्त झालं ज्यामुळे पिकाची रोग थांबवते कारण त्याला हवा पाणी सूर्यकिरण लागत नाही म्हणून ते गवत साफ ठेवणे ते जागा स्वच्छ ठेवणे अशा पद्धत ना आपण सुरुवातीच्या काळात त्याचा खबरदारी घेतो जास्तीत जास्त त्याला फुटवे आल्या पाहिजे फुटवे काढून त्याची वाढ चांगली झाली पाहिजे त्यामुळे त्याला सा एकोणीस एकोणीस टॉनिक असं काही देऊन त्याची चांगल्या पद्धतीने आपण देखभाल ठेवतो त्यानंतरचा त्याच्यावर येणारा काळ म्हणजे थंडी हिवाळा या हिवाळ्यामध्ये दवा जाण्याचं खूप चान्स असतो हा दव म्हणजे हे एक झाड वाळवून टाकतो एक प्रकारचा व्हायरसप्रमाणे तो निघून जातो आणि त्यानं झाडीव पडते याकरिता आपण त्याला त्याची तब्येत चांगली राहिली पाहिजे त्याची रोग प्रतिकारकशक्ती चांगली राहिली पाहिजे जेणेकरून असा दवा किंवा व्हायरसची की त्याची की तो अटॅक होणार नाही त्याकरिता आपण त्याला सिलिकॉन बेस चांगलं त्याला एक ट्रीटमेंट देतो औषध देतो फवारणी करतो यामध्ये चांगले त्याचे झाडाचे रोग प्रति शक्ती वाढून राहील आणि येणारा होणारा अटॅक त्याच्यावर होणार नाही या पद्धतीनं आपण त्याला चांगलं

त्या नंतरचा हिवाळ्यानंतरचा मग येणारा काळ म्हणजे आपला उन्हाळा या उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन असते आणि त्या काळात झाडाला पाहिजे तेव्हाच फक्त पाणी त्याला खत पाणी आणि या वेळेस आपलं पीक परीपक्व झालेलं असते आणि ते पीक काढून घेणे पुन्हा त्या झा शेतीची साफसफाई ठेवणे आणि त्याला व्यवस्थित खत पाणी देणे जेणेकरून आपल्याला वाढीव उत्पन्न मिळल या पद्धतीनं आपण त्याला ट्रीटमेंट देतो अशा पद्धतीनं आपण आपल्या वनस्पतीची खबरदारी घेतो आणि त्या चांगल्या आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे त्याबद्दल आपण काळजी घेतो याच प्रकारे आपण वनस स्पतीबाबत खबरदारी घेतो